समाजात शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी असे कायद्यात व्यवस्था होत्या त्या इंग्रजांच्या काळात वेगळ्या होत्या आणि आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर जे संविधानात ज्या कायद्याच्या व्यवस्था केल्या त्या ब लवचिक केल्यामुळे आणि कायदा एवढा मोठा केल्यामुळे त्या कायद्यानुसार कोणते कायदे कुठे लागतात आणि कशातून काही निघते त्याच्यामुळे सर्व शांततेत आणि शांततेत आणि सुरक्षेच्या कायद्यात सुधारणा व्हायलाच पाहिजेत कारण ह्यामध्ये कोणी जर गुन्हा करून गेला तर त्याला ताबडतोब जमानत मिळते त्याला कोणतीही सजा होत नाही किंवा त्याला काही चूक मिळत नाही कारण जी संविधानात जे कलम केलेले आहेत कलमानुसार तो कोणत्या ना कोणत्या कायद्यातून हा सुटू शकतो त्याला कठोर शिक्षा होत नाही त्यामुळे जे देशात काही प्रमाणात हे गुन्हेगारी वाढत आहे कारण गुन्हेगारीमुळे देशाची जी सुरक्षेचा जे आणि कायद्याची व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये आपोआप बदल होत आहे आणि त्याच्यामध्ये बदल केला जात आहे सोबतच जे जे राज्य कारभारी आहेत ते कायद्यामध्ये सुधारण्याच्या नावावर कायद्यात बदल करत आहे जे संविधानात जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार न वागता वेगळ्याच कायद्याचं हे पालन करून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून कायद्यात सुधारणाच्या नावावर त्याच्यामध्ये बदल करत आहेत बदल केल्यामुळे जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहेत बलात्कार वाढलेलं आहेत भांडण वाढलेलं आहेत चोऱ्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे जे काही गुन्हेगार पकडल्या जातात त्यांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना एक प्रकारचं बळ मिळते सुरक्षिकता मिळते त्यामुळे तिथे कुणाला घाबरत नाही न घाबरल्यामुळे हे गुन्हेगारिचं प्रमाण वाप वाढलेलं आहे यासाठी एकच उपाय आहे की जो कायदा आहे तो कठोर व्हायला पाहिजेत कठोर जर कायदा झाला तर जे काही गुन्हेगार आहेत गुन्हा करण्यास धजणार नाही बाकीच्या देशासारखे भारतातील गुन्हेगार घाबरतील घाबरल्यामुळे त्यांना फॅमिली असल्यामुळे ती गुन्हेगारी करण्यास तयार होणार नाहीत आणि जास्त काही करणार नाहीत अशा प्रकारे समाजात शांतता आणि सुरक्षेसाठी अशी स्वत हून काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजेत असे एक मला प्रांजळ मताने वाटते